हां बोल रेना हो आता तुमची एक्झाम आहे त्याच्यासाठी अभ्यास तर करावं लागते तर त्याच्या एक काम कर आता की नाही वेळ पण कमी आहे त्याच्यामुळे तू एक एकदा लेसन वाच आणि त्याचे नोट्स काढून ठेव नोट्स काढल्यामुळे तुला कसं एक्झामच्या आदल्या दिवशी लवकरच त्याच्या ओव्हरलुक करता येईल आणि पॉइंट लवकर लक्षात घेता येईल

हो हो त्याची पण रिवीजन करावं लागेल ना तुला म्हणजे आता जेवढे तू टेस्ट जास्त देशील तेवढे क्वेच्चन आन्सर तुझे लर्न होतील आणि म माहिती पडेल तुला तुझी स्पीड पण वा वाढेल लिहायचे त्याच्यामुळे तुला इजी जाईल एक्झाम देताना हो म्हणूनच मी तुला म्हणत आहे आधी तू पॉईंट्स काढ आणि एक एकदा लेसन वाचून त्याचे पॉईंट्स काढून घेत जा फास्ट रिडींग कर मग दुसऱ्यांदा समजून सोप्या पद्धतीने रिडींग म्हणजे हळू हळू रिडींग कर म्हणजे मग तुला कोणतं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे लेसनमध्ये ते तुला इझिली समजेल हो हो चालतं आहे जसं तुला इझी जाते समजा लर्न करायला नाही तर मग तू सब्जेक्ट एका सब्जेकला एक घंटा दुसऱ्या सब्जेक्टला दोन घंटा असं तुझ्या आवडीनुसार तू देऊ शकते म्हणजे तुला असं बोर नाही वाटणार एक्झामच्या वेळेला तयारी करताना हो हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे